पंचवीस वर्षानंतर सुरू करायला हवे तरुण वयात जर सुरू केलं तर त्याचा चांगलाच फायदा होतो म्हणजे तब्येतीवर चांगला फायदा होतो जे सोमवा आपण वय वाढत जाते त्याच्यानंतर त्या स योगसाधनेमुळे आपल्या तब्येतीला कसं जपायचं हे आत्तापासनंच आपल्याला माहिती राहतं त्यामुळे ते करतेवेळेस आपल्याला म्हातारपणातल्या ज्या काय बिमाऱ्या हाय त्या लागू लागत नाही आणि तरुण वयात तर खूपच चांगलं राहतं त्यामुळे हे त्याच्यामुळे तब्येत आणि आपल्या याच्या शरीरावर खूप चांगला परिणाम होतो